आमच्या भागामध्ये मराठी संस्कृती व्यतिरिक्त गुजराथी आणि राजस्थानी संस्कृती हे गट राहतात आमचा संपर्क जास्तीत जास्त मारवाडी संस्कृतीसोबत येतो आमचा त्यांच्यासोबत वारंवार संवाद देखील होतो तसेच राजस्थानी संस्कृतीच्या संदर्भात असलेल्या लोकां दे लोकांसोबत देखील आमचा संपर्क होत असतो